हॅलो हाय सिद्धेश काय बोलतो आहेस गणपतीची तयारी कशी चालली आहे हो अरे गणपती येत आहेत ना म्हटलं चल कॉल करून विचारू या हो ना हो ना खूप जास्त एन्जॉय केलेलं आपण हो आपण करू या दे देकोरेशन वगैरे सगळी एकत्र हो ना मी पण येणारच आहे या वर्षी सुट्टी भेटली की नक्की येईन एक्झॅट मला ते आता विचारायला लागेल सुट्टी आपला गणपती किती दिवसांचा आहे ह्या वेळेला ओके अरे वा मस्त अच्छा ठीक आहे मला फोटोज दाखव मग आपण तसं डेकोरेशन पण करू या चांगलं मी पण इथून येताना छान छान डेकोरेशनसाठी काही तरी घेऊन येईन आपण थर्माकोल तर यूज नाही करू शकत ना एक्झॅक तेच

अरे वा मग मस्तच केलं ते आपण काही तरी इको फ्रेंडली करू या हो ना आपण ना काय करू या जे पेपर फार्ट असतात ना त्याच्यापासून आपण फ्लॉवर्स करू शकतो प्ले पेपर्सचे पेपरापासून वेगवेगळे फ्लॉवर्स करू या आणि आपण खाली असे वेगवेगळे झाडं लावू या म्हणजे ते थोडं एक नॅचरली ल् राहील आणि हे गणपतीच्यासाठी पण छान आहेत ना जे गणपतीचे फेवरेट आहेत आपण जास्वंद दूर्वा असं काही तरी युनिक करू शकतो तिकडे हो हो तर मी पण सगळं लवकरच येईन घेऊन सामान आणि मला सुट्टी कशी भेटते ते पण बघायला हवं हो हो नक्की मी पण खूप जास्त मिस करते आहे सर्वांना

चालेल चालेल आणि मी बाप्पासाठी येताना लाडू पण घेऊन येते इथून इथे खूप साय छान मिळतात लाडू अके मी तेच घेऊन येते मी दिलं आहे ऑर्डर इथे त्यांना सांगितलं आहे की मला हवेत म्हणून तर ते देणार आहेत आणि इथे या वेळेला खूप साऱ्या टाईप्सचे लाडू पण आलेले आहेत जसे ड्रायफ्रुट्स लाडू आणि खूप सारे टाईप्स आहेत नक्की नक्की आणेन हां आवके बाय